मी ऑनलाईन चार बुक मागवली होती त्यामध्ये परांजपे त्यानंतर शांता काळे त्यानंतर शी आशिष कुमार आणि ह्यांचं मन में है विश्वास हे विश्वास नांगरे पाटीलांची चार पुस्तकं होती अशी मी चार पुस्तकं मागवलेली तर त्यामधली शांता काळे यांचं कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक मला चुकीचं आलं बाकी तीन पुस्तके ही परफेक्ट आली परफेक्ट लोकेशन परफेक्ट टाईम मला तीनही पुस्तके म्हणजे एकदम चांगल्या अवस्थेत अशी भेटली असं नाही की कुठे फाटलेलं होतं की बा डिलेवरी चांगली नव्हती मला परफेक्ट मिळाली चांगली मिळाली पुस्तके फक्त एक पुस्तक त्यात मिस्टेक झाली शांता काळेंचंच पुस्तक आहे पण त्यांचं पुस्तक ते दुसरं आहे श कोल्हाट्याचं पोर नसून ते पुस्तक हे माझी जीवन कहाणी हे त्यांचं पुस्तक आलं तर बाकी पुस्तके व्यवस्थित आली त्यांचं कवरिंग किंवा त्यांचं पॅकिंग हे अगदी म्हणजे म्हणजे चांगलंच होतं म्हणजे आता म्हणजे प्रश्नच नाही त्याच्याबद्दल बोलण्यासारखा बाकी तीन पुस्तके एकदम चांगली आली